आपल्या भारतीय सिनेसृष्टीला चित्रपट संगीताची अतिशय समृद्ध परंपरा लाभली आहे हिंदी चित्रपट संगीत असो किंवा मराठी व इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट संगीत चित्रपटातील ही गीतं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात चित्रपटांची सुरवात झाली तेव्हा चित्रपटांचे सुरवातीचे स्वरूप हे मूकपटांचे होते नंतर तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या मूकपटांची जागा बोलपटांनी घेतली आणि या बोलपटांमध्ये गाण्यांचा समावेश होऊ लागला सुरवातीच्या काळात चित्रपटात अभिनय करणाऱ्या नटनटींनी चित्र चित्रपटासाठी गायन केलं नंतरच्या काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या गायनाची जागा पार्श्वगायनाने घेतली आणि हे पार्श्वगायन रसिकांमध्ये लोकप्रिय ठरू लागलं याचं कारण सुरुवातीच्या चित्रपट चित्रपटगीतांवर नाट्य संगीताचा प्रभाव होता नाट्य संगीत हे त्या काळात लोकप्रिय असल्यामुळे चित्रपट संगीताचाही चांगला प्रभाव श्रोत्यांवर पडू लागला नंतरच्या काळात चित्रपट गीतांवर शास्त्रीय संगीताचाही प्रभाव पाहायला मिळतो यमन भैरव हे काही आम राग म्हणून ओळखले जाणाऱ्या रागात अनेक संगीतकारांनी चित्रपट गीते तयार केले लता मंगेशकर आशा भोसले किशोर कुमार मुकेश ही काही हिंदी चित्रपटातील अजरामर पाश्व पार्श्वगायक गायिकांची नावे तसेच मराठी चित्रपट संगीताचा विचार करता आशा भोसले सुमन कल्याणपूर सुधीर फडके आणि सुरेश वाडकर ही काही अजरामर नावे घेता येतील लता मंगेशकर हे तर भारत भरातच नव्हे तर संपूर्ण विश्वभरात पार्श्वगायिका म्हणून गाजलेलं एक नाव आहे ही चित्रपट गीते आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत ती नव्या स्वरूपात नवीन गायक गायिकांना सादर करावीशी वाटतात यातच त्यांचे यश आहे मात्र ही चित्रपट गीते नव्या स्वरूपात सादर करताना त्यांचे मूळ शुद्ध स्वरूप बिघडू न देता त्या त्यात वाद्यांचा अतिरेक न करता ती जशी आहेत तशा मूळ स्वरूपातच त्यातील गोडवा कायम राखून सादर केली जावीत असे माझे वैयक्तिक मत आहे